माझ्या भटकंतीच्या आवडीमुळं मी खूप ठिकाणी अशी जात असते पण कोकणात सगळे समुद्र मला बघायची इच्छा होती पण गाडी लागत असल्यामुळे मी कितीतरी वर्षं कोकणात जायला टाळत होते पण शेवटी एकदा मैत्रिणीच्या आग्रहाखातर गणपतीपुळ्याला जायचं आमचं ठरलं की जे आत्तापर्यंत मी कधीच बघितलेलं नव्हतं त्याप्रमाणे आम्ही गाडी काढून गेलो गणपतीपुळ्याला आणि समुद्राची गाज ऐकायला आल्यानंतर मला इतकी उत्सुकता होती की समुद्र कसा असेल मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच तो समुद्र बघायला जाणार होते आणि गणपतीपुळ्याला आम्ही पोचलो ते समुद्राचं दर्शन घेतलं आणि असं वाटलं अरेच्चा इतके वर्ष मी उगीचंच ह्या निसर्गाला मुकले आहे खरंतर इतका सुंदर समुद्र बघायला मला आयुष्यात कधी जमलं नसतं असं वाटायला लागलं त्यामुळे तरी सुद्धा आम्ही तिथे राहिल्यानंतर संध्याकाळी मला त्या समुद्रावरून तर अजिबात घरात परत यायला नकोच वाटत होतं तिथे आम्ही टेंट घेतले होते भाड्याने त्यामुळे तो तर एक अनुभव खूपच छान होता तंबूत राहाण्याचा आणि तंबू अगदी समुद्राच्या शेजारी असल्यामुळे सारखा त्या जी गाज असते समुद्राची तो जो आवाज असतो लाटांचा तो अगदी मन भरून मला घेता आला आणि असं वाटलं की नको आपल्याला परत जायलाच नको या इथेच थांबायला पाहिजे रात्री कितीतरी वेळ मी समुद्रावरच बसले होते शेवटी तिथले गार्ड आले आणि त्यांनी मला खरोखर सांगितलं की आता तुम्ही तुमच्या खोलीत जा रात्री इथे बसायचं नसतं पण तरी सुद्धा काहीतरी असं एक अचानक माझ्या मनात आलं की समुद्र आणि माझं नातं काहीतरी एक अतूट नातं आहे की कधी ना कधीतरी मी या समुद्राला भेटायला सारखी येणार हे नक्कीच आहे आणि अशातऱ्हेने मला समुद्राचं जे दर्शन झालं कोकणामध्ये ते अतिशय मनभावन वाटलं आणि मी त्यानंतर दर जवळजवळ वर्षातून एकदा ते दोनदा तरी मी कोकणात वेगवेगळ्या ठिकाणचे समुद्र बघायला सुरुवात केली